गणपतीत सणाला मोदक करतो खीर करतो आहे हे गोड पदार्थ दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ लाडू करंज्या चकली चिवडा हे दिवाळीत पदार्थ असतात नागपंचमीला लाह्या असतात परत एक कानुले करतात परत दसऱ्याच्या वेळेला कडाकण्यांचा एक गोड पदार्थ असतोय आणि शिमग्याच्या वेळेला मिठाई असते जिलेबीचा प्रकार करतात आमच्या इकडं किंवा सजोऱ्या करतात परत हे रक्षाबंधनच्या वेळेला आगष्ट महिन्यात श्रावणात गोड पदार्थ तिखट पदार्थ श्रावणात बरेच मजे ओ रक्षाबंधन वगैरे येतं ओवाळणीच्या वेळेला होतं त्या वेळेला पेढे करणे गुलाबजामन करणे मिठाई करणे बर्फ्या करणं असं होत जातं किंवा श्रावणातच नारळ वगैरे जास्त फोडलेले असतात तेव्हा बर्फी करत खोबऱ्याची बर्फी बरंच काही काही पदार्थ करतात प्रत्येक सणाला वेगवेगळे पदार्थ अशी आपली संस्कृती आहे प्रत्येक सणाला वेगवेगळा पदार्थ केला जातो पुरणपोळी सरसकट असतं पुरणपोळी प्रत्येक सणात असते पण त्याच्यावर दुसऱ्यांनी कडाकणी दसऱ्याच्या वेळेला कडाकणी करतो आपण प्रत्येक सणांना वेगवेगळे गोड पदार्थ तिखट पदार्थ आपल्याकडे केले जातात